हॅलो सर पाटील ट्रॅव्हलर्समधून बोलत आहे का हा सर हा मला माझ्या मित्र मित्र ओंकार वैद्य ह्याने तुमचा नंबर दिला हां सर आम्हाला की आम्ही एक मित्रा मित्रांमध्ये सहलचं निय सहलीचं नियोजन करत आहे मग त्यासाठी आम्हाला तुमची इर्टिगा गाडी भाड्यानं पाहिजे आहे तर सर मग सहाजणं आहे आम्ही फ्रेंड्स आहेत मग सर आम्ही स आम्ही आम्हाला ड्रायव्हर नको आम्ही स सहाजणांपैकी कोणतरी एक आमच्यातलं प्रवासात गाडी चालवणार आहे तर मग सर यासाठी तुमचे तुमची गाडी पेट्रोलवर आहे का सी एन जीजीवर आहे बरं ठीक आहे दोन्हीवर आहे बरं ठीक आहे मग सर मग तुमचे प्रति किलोमीटर दर कसे आहेत तुमचे चौदा रुपये सर थोडंफार काहीतरी कमी करा की आम्ही मित्र मित्र चाललेलो आहे सहलीला आणि ओंकार पण तुमचा मित्रच आहे आणि तो पण येणार आहे बरं ठीक आहे सर चालेल बारा किलो बारा रुपये प्रति किमी ठीक आहे चालेल सर मग कसं आहे आम्ही चार सहा दिवसाची सहल काढणार आहे गोव्याला मग त्यासाठी आम्ही इथून आम्हाला सकाळी गाडी लागणार आहे मग तिथून आम्ही गोव्यातून पणजी गोव्यातून चार दिवस राहिल्यावर मग पणजीला दोन दिवस राहणार आहे आणि तिकडचं सगळं वा फिरून वगैरे मग आम्ही संध्याकाळी परत येणार आहे हा आमचा हे आमचं प्लॅन पुढच्या आठवड्यातला आहे तर मग सर तुम्ही आम्हाला तुमची गाडी उपलब्ध करून द्या आणि बा आम्ही तुम्हाला तुम आमच्या सगळ्यांची आय डी प्रूफ वगैरे देतो आणि गाडीचे कागदपत्र वगैरे क्लियर आहेत ना ओके ठीक आहे सर काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे मग तुमच्या गाडीची जबाबदारी आता आमची आहे तुम्ही काय काळजी करू नका आम्ही प्र सहाजणं आम्हाला सा सहाहीजणांना गाडी चालवता येते ठीक आहे सर चालेल मग तुम्ही आम्हाला पुढच्या आठवड्यात गाडी उपलब्ध करून द्या आम्ही आमची सहल संपवून तुम्हाला तुमची गाडी परत नीट चांगल्या पद्धतीत परत करू ओके ठीक आहे सर